हॅलो रसोई रेस्टॉरंट मी तुमच्या हॉटेलमधून पाच लोकांसाठी जेवणाचा ऑर्डर केला होता पण आतापर्यंत तो माझ्याकडे पोहोचलेला नाही आहे तुम्ही मला आठ वाजताचा टाईम दिला होता जवळपास आता अर्धा पाऊण तास जास्त झालेला आहे म्हणून कॉल केला तर काय रिझन आहे मला सांगू शकता का मी आता आणखी एकदा एक चेक केलं मी तुम्हाला ऑनलेन पेमेंट केलेलं आहे माझ्या खात्यातून पैसे पण कट झालेले आहे अजूनपर्यंत माझा ऑर्डर आलेला नाही आहे तुम्ही सांगू शकता का ठीक आहे तर आता माझा ऑर्डर लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करा